भारतातील दिल्ली या ठिकाणी अनेक बाईकचे रेसर कॅम्प होतात यामध्ये अनेक लोक विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करतात भाग घेतात आणि त्यानुसार विजय मिळवतात सुपर बाईक्समध्ये अनेक रेसर बाईक असतात या रेसर बाईकद्वारे त्या गाड्या फास्ट चालवून अनेक प्रकारचे बक्षीस ठेवले असतात त्याचा बहुमान ते स्वीकारत असतात असेच अनेक प्रकारमध्ये तमिळनाडूमध्ये अनेक शहरामध्ये किंवा मुंबई पुणे सारख्या ठिकाणी रेसर बाईकचा वापर करून विद्यार्थी स्टंडबाजी करतात त्याची कारणे की मुलांना त्यांच्यामध्ये असलेला गुण हा जगासमोर दाखवायचा असतो त्यामुळे ते अनेक प्रकारचे असे स्टंट्सबाजी सुपर बाईकच्या माध्यमातून करत असतात